नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव एक लाख तेवीस हजार सहाशे ऐंशी पाच लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव